आमच्या इथे नेरफॉर्मरमध्ये न नवीन काम चालू झालेलं आहे विटाराचं त्या काम त्या कामामध्ये नवीन कंपनी स्थापन झाली आहे त्याला येनर्जी केन नावाचं पीक शेतकऱ्याला लागवडीसाठी दिलेलं आहे त्या पिकामधून खूप सारा म्हणजे कंपनीलाही फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांलासुद्धा फायदा होणार आहे या प्रोग्रामसाठी यशस्वी होण्यासाठी कंपनीच्या लोकांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि याच्यात जे खांदवे सर आहे आणि चव्हाण सर आहे यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आहे घेतली आहे आणि याच्या हे यशस्वी होण्याचं कारण म्हणजे आमचे शेतकरी आम्हाला खूप वेळोवेळी मदत करता आणि त्यांच्या वावरात हे जे उत्पन्न उ घेत आहे हे बऱ्यापैकी त्यांनी या उत्पन्नावर मेहनत केली आहे म्हणून शेतकऱ्यामुळे आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमुळे हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे